हॅलो नमस्कार सर प्रथमेश सर बोलताहेत ना तुम्ही सर बरं आपल्याला की नाही मला थोडा काही भाजीपाला याच्याबद्दल थोडी मला माहिती पाहिजे होती तर ती मला तुम्ही सांगू शकाल का की आता तुमच्याकडे कुठल्या कुठल्या भाज्या आहेत

आच्छा बरं हे काय प्राईज आहे याची वांगे

अच्छा म्हणजे डिस्काउंट आहे आपल्याकडे बरोबर बरोबर तर वांगे कसे किलो दिलेले आहे अच्छा दहा रुपये पाव अच्छा आणि टमाटर अच्छा ठीक आहे आणि भिंडी अच्छा तर मला की नाही वांगे टमाटर भिंडी हे सर्व मला अर्धा अर्धा किलो पाहिजे आहेत आणि तुमच्याकडे शिमला मिरची आहे का हां ती मला अर्धा किलो लागेल हा यावरती मला डिस्काउंट मिळणार ना सर मला सर म मग मला घरी दिलं तर चांगलं होईल माझा पत्ता आहे दर्डानगरचा अच्छा हां हो मी ॲड्रेस पाठवते तुम्हाला आणि याच्यावरती मला काही डिस्काउंट भेटणार ना ओके ठीक आहे चालेल चालेल सर हो हो मी तुम्हाला की नाही ॲड्रेस पाठवते हा आणि कॅश जी आहे ती मी तुम्हाला की नाही ऑनलाईन पाठवते तर हे मला किती वाजेपर्यंत भेटून जाणार सामान सर मला सायंकाळपर्यंत ओके चालेल चालेल ठीक आहे सर ठीक आहे थँक यू हो